हॅलो हां कोण बोलत आहे हो हो मी धीरज कोल्हे बोलात आहे बोला काय काय हो

हां हां भेटेल ना भेटेल ना बरं बरं आता तुमचं करंट वेट किती आहे एटी के जी ओके ओके तसं ओके ओके तुमचं वेट आधीपासूनच तेवढं आहे की आत्ता तुमचं वाढलेलं आहे अचानक वाढला आहे म्हणजे ते मेडिकल कंडिशनच होऊ शकते त्यासाठी काही घाबरायची घाबरायची गोष्ट नाही तुम्हाला काही टिप्स मी सांगतो ते प्रॉपरली फॉलो केला तर तुमच्या तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल ओके पण ओके पण माझी मी हां हो हो ते ते मी तुम्हाला गाईड करणार पण काही फीज घेणार मी काही आमची फीस आहे थोडी का तर ते तुम्हाला आम्हाला आम्ही पर मंथ दीड हजार घेतो तसे आमची सहा महिन्याचा एक कोर्स असतो त्याप्रमाणे नाही नाही नाही नाही तुम्हाला आम्ही हो हो नाही हो हो तुम्हाला सप्लिमेंट जे आहेत नॉर्मल सप्लिमेंट तर लो कॉस्टवाले आहेत तेवढं काही नाही आता फक्त आम्ही फीसचं ते टिप्स आणि ट्रिक्स आणि गाईडलाईनचे आम्ही ते दीड हजार चार्ज करणार आहोत हो तर कसं आहे आता आचानाक वेट वाढलं म्हणजे तुम्हाला काही तरी तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस किंवा काही तरी शुगर लेवल वगैरे थायराइड वगैरे याच्या या कारणाने कधी कधी होऊ शकते तर

हो हो हो हो आधी तर तुम्ही डॉक्टरकडून हो हो ते डॉ आधी तर तुम्ही डॉक्टरकडून या आणि त्यांना जरा रिपोर्ट वगैरे आणा माझ्याकडे दाखवा त्यानुसारच आम्ही तुम्हाला गा समोर गाईड करू शकतो हो हो हो हो हो बेसिक बेसिक तसं बेसिक म्हटल्यानंतर आपल्याला फक्त फॅट जिथे ज्या फूड वगैरेमध्ये अवायलेबल आहे ते फूड आपल्याला अवॉइड करावं लागेल जिथे फक्त आपल्याला एनर्जी भेटते कार्बोहायड्रेट भेटते हां ऑइली फूड वगैरे नको जिथे आहे ना आपल्याला एनर्जी वगैरे भेटते तेच फूड आपल्याला कंज्यूम करायला पाहिजे हो काय बोलले काय बोलला हां ते पण चालेल हो हो हो ते पण चालेल नाही फीश चालून जाईल फीशचं काही नाही पण मीटमध्ये कोलेस्ट्रॉल वगैरे असते तर ते अवॉइड करायला पाहिजे फीश चालेल ओके ओके ओ ओके ओके कॉन्टॅक्ट करण्यासाठी अजून या व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही ओके ओके थँक्यू ओके